हॅलो मला आता सरकारबद्दल जर बोलायचं झालं तर शाळा महाविद्यालयामध्ये खेळांना प्रोत्साहन देणे हा विषय जर विचारात घेतला तर शाळा महाविद्यालयामधून जसे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात जशी प्रगती करतात तसंच फिजिकल म्हणजे खेळ खेळ खिलाडूवृत्तीमध्ये जो कोणी एकंदर स सर्वच विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात आपली बुद्धीचा वापर करून जे काही करतात तसेच काही विद्यार्थी आपल्या स्वत च्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहून एक शारीरिक खेळाडूमध्ये खेळाडूवृत्तीमध्ये जसं की नेमबाजी असेल कबड्डी असेल कबड्डी क्षेत्रात असेल क्रिकेटमध्ये असेल फुटबॉलमध्ये असेल असे भरपूर क्षेत्र आहेत जे खेळा खेळाशी खेळा खेळाशी संबंधी आहेत त्याच्यामध्ये नवनवीन भरपूर असे खेळ आलेले आहेत त्यामध्ये सुरवातीला जर पाहिलं तर शाळा महाविद्याल महाविद्यालयाने त्याच्यामध्ये भाग घेणं किंवा त्याच्यामध्ये लक्ष देणं हे गरजेचं आहे खेळ शाळेमध्ये प्रामुख्याने प्राथमिक खेळ जे असतील त्याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे खेळ खेळासाठी जे लागणारे हॅलो खेळामध्ये जे लागणारे जे काही हे आहेत सरकारने त्याच्यासाठी हे केलेलं पाहिजे की लक्ष दिलं पाहिजे खेळाडू कोणत्या पद्धतीने घडेल त्याच्यासाठी लागणारं जे काही जे काही प्रामुख्याने जे मैदान उपलब्ध करून देणं असो किंवा वेगवेगळ्या इक्विपमेंट्स जसं की एखादा विद्यार्थी नेमबाजीमध्ये जर का प्राविण्य मिळवू इच्छित असेल तर त्याला त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काय बंदूखोस वगैरे किंवा कोणत्याही प्रकारचे इक्विपमेंट असेल ते खरेदी करताना किंवा सरकारने उपलब्ध करून दिलं पाहिजे तसंच वेगवेगळ्या सुविधांमध्ये त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टी करा आणि तुम्हाला ह्या ह्या प्रकारचे तुम्हाला सवलती मिळतील तुम्ही ह्या क्षेत्रात जावा तुम्हाला त्याच्यामुळं प्रावीण्य मिळू शकेल आणि नवीन नवीन खेळाची माहिती देत असताना जे काही सिनियर खेळाडू आहेत त्यांचा त्यांच्या प्रामुख्याने त्यांची भाषण किंवा त्यांना एखादा मंच उपलब्ध करून त्यांचे महिन्याला किंवा वर्षातून दोन वेळा अशा प्रकारचं एखादं शिबीर ठेवायला पाहिजे ज्याच्यातून खेडोपाडीच्या खेळाडूंना त्याचा उपयोग होईल आणि त्यातूनच आजचे जसे जे खेळाडू मोठे मोठे आहेत त्यांचा त्यांचं अनु अनुकरण करून त्यांनी पुढं जावं आणि देशासाठी आपल्या जिल्ह्यासाठी राज्यासाठी आणि देशासाठी नाव कमवावं मेडल्स मिळवावे आणि जसं ऑलंम्पिक जसं मोठा प्लॅटफॉर्म आहे नॅशनल लेवलचा तसेच आपल्या ग्रामीण भागातून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि नंतर मग राष्ट्रस्तरीय अशा पद्धतीचे मेडल्स त्यानी मिळून आणावे आणि त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काय शिडी असेल ती सरकारने उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी मदत करावी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून द्याव्या ही सरकारने करायला पाहिजेत कामं आणि त्यासाठी प्रत्येक स्थानिक नेता असो ग्रामपंचायत लेवलचा नेता असो किंवा राज्य म्हणजे तालुका आमदार असो किंवा खासदार असो त्याच्या माध्यमातून सरकारने पण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि उपलब्ध करून दिलं पाहिजे वेळ अशी माझी इच्छा आहे